आमच्याकडे झुणका भाकर हा पदार्थ खूप फेमस आहे त्यामध्ये वांगे त्यामध्ये वांगे भाजून त्या त्यांना बारीक करून त्यामध्ये टमाटर भाजून मिरची भाजून त्यांना बारीक करून हे सर्व एकत्र करून ब हे सर्व एकत्र करून भरीत बनवल्या जातात आणि झुणका भाकर म्हणजे भाकरीचं पीठ भाकरीचं पीठामध्ये ज्वारीचं पीठ एकत्र करून त्यामध्ये पाणी घालून तव्यावर शेकून ती भाकर तव्यावर शेकून ती भाकर बनवली जाते त्या त्यामध्ये भरीत पण आणि भरी त्यामध्ये भरीत पण म वांगं व वांग्यांमध्ये वांग्यांना भाजून वांगं वांग्यांना बारीक करून त्यामध्ये वांग्यांना बारीक करून त्यामध्ये मिरची मीठ मसाले अ सर्व सर्व टाकून एकत्र कडे म एकत्र कडईमध्ये बनवले जातात आणि मग एकत्र कडईमध्ये बनवल्या जातात आणि आणि जुनं आणि त्यामध्ये वांगी वांगी खूपच मोठी मोठी घ्या त्यामध्ये वांगी खूपच मोठी मोठी घ्यावी लागतात आणि त्यानंतर पुरणपोळी वगैरे पुरणपोळी पुरणपोळी वगैरे फेमस आहे पुरणपोळीमध्ये डाळ पुरणपोळीमध्ये डाळ टाकून चण्याची डाळ टाकून पुरणपोळी बनवावी लागतं त्यामध्ये चण्याची डाळ शिजून चन त्यामध्ये चण्याची डाळ शिजवून त्यामध्ये साखर वगैरे साखर त्यामध्ये साखर वगैरे घालून ते पुरणपोळी बनवले जातात त्यामध्ये गव्हाचं हे त्यामध्ये गव्हाचं पीठ लाटून साखर वगैरे घालून गोड असा गोड अशी पुरणपोळी बनवली गोड अशी पुरणपोळी बनवली जाते पुरणपोळीमध्ये पुरणपोळीमध्ये थोडीशी थोडंसं गुळ वगैरे त्यामध्ये साखरेचं पाणी हे सर्व घालून हे सर्व घालून पुरणपोळी बनवली जातात